हॅलो हां मॅम ओहो मॅम बोला ना रिटन करायचं आहे मॅम तुमचं लोकेशन काय आहे मॅम रिटन करायचं आहे मॅम मग तुम्ही आपलं तुम्हाला नंबर कुठून भेटला नक्की हा अच्छा तुम्हाला कॉल करा असाल का तर एक काम आमचं पण कसं आहे मॅम माहिती आहे मी आहे ना असं टाईम स्लॉट आहे आम्हाला इथून इथून पार्सल पिकअप करायचं आहे रिकर्वीचे सगळे तर मग मला त्या टाईम पिरेडमध्ये तुम्हाला यायला भेटेल मग तर मग तुमचीच वन लिक अवेलेबल नाही आहे अच्छा मग एक काम करा न तुम्ही मॅम आ आपला कश्टमर केअर आहे ना त्याच्यावरती मॅसेज टाका तुम्ही आणि त्याच्यावरती तुमचं काय फॉल्ट आहे काय डिफेक्ट आला तुमचा ते लिहा तिथं आणि पाठवा ते मला क कनेक्ट करतील आणि मग मी तुमचं मीच तुम्हाला वापस कॉल करू शकतो तसं बघेन मग मी मला यायला काही नाही मॅम पण आमचं कसं टाईम स्लॉटमुळं आम्हाला सगळं हे होतं नाही एरिया वाईजमध्ये आम्हाला फिरायला लागतं सगळं ते मॅम तुम्ही असे किती वाजेपर्यंत तुम्ही राहणार आहे असं घरी दहापर्यंत घरी आहे दहापर्यंत पण बोललं तर मॅम माझा अजून तो दोन एरिया करायचे बाकी आहे तुम्ही एकदा ते ट्राय तर करून बघा ना तुम्ही एकदा ते ट्राय करून बघा कश्टमर केअरशी संबंध कॉन्टॅक करून बघा आणि जमलं तर काय ए बं तुम्ही फक्त आहे ना पहिले तुमचं नाव वगैरे टाका म्हणजे तुम्हाला विचारायला येईल ॲज अ फॉरमॅलिटी म्हणून तुमचा ॲड्रेस वगैरे टाका तिथं त्याच्यानंतर मग पिकअप काय तुम्ही ऑडर केलं आहे ते सांगा तिथं नंतर ना मग तुम्हाला काय फॉल्ट आला आहे तो लिहायचा तिथं मग फॉल्ट आला आहे तस लिहिल्यानंतर मग तो फक्त तुम्ही सबमिट करा तुम्हाला एक मेल येईल नाहीतर मॅसेज येईल ते तुम्ही फक्त ओके ॲन टेल लायदर त्या लिंकवरती तुम्ही हे करा नाही नाही नाही ते कसं फास्ट सर्विस आहे मग आजूबाजूचा जो डिलिवरी पर्सन असेल ना तुमच्या इथं तो पिकअप करून घेईल तुमचा य ऑर्डर हां मग कसं तुम्ही हे करू शकता हो हो हो चालेल मॅम तुम्ही करून बघा आणि बघा मग मला सांगून द्या तसा हां मॅम हां मॅम थँक्यू थँक्यू मॅम हां वेलकम